मी आमच्या इथे एक मॅरेथॉन अरे अरेंज केली होती त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये माझ्या मित्रांसोबत धावण्यासाठी गेलो होतो हा तिथे धावण्याचा म्हणजे इतका छान अनुभव आला तुम्हाला सांगतो ललिता बाबर यांच्यातर्फे ती आयोजित केली होती हा मी तिथे मी तिथे ते धावण्याच्या ह्याच्यामध्ये पाच किलोमीटर रनिंग ह्याच्यामध्ये गेलो होतो तिथे त्यानी खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था केली होती पिण्याचे पाणी केळी नाश्ता जेवण सगळ्या प्रकारची व्यवस्था त्यानी तिथे केली होती आणि इतका चांगला अनुभव कुठल्या पण धावण्याच्या शर्यतीमध्ये मला पहिल्यांदाच आला इतकं छान त्यांनी व्यवस्था केली होती आपले जे ऑलम्पिक मेडल मिळालेले आहेत ललिताजी बाबर हा ह्या आल्या होत्या तिथे प्रमुख उपस्थिती त्यांची होती न त्यांच्या थ्रू हे मॅरेथॉन ॲरेंज केली होती त्याचा अनुभव एवढा छान आला तुम्हाला सांगतो तिथं गेल्यापासून पूर्ण पाण्याचे बॉटल चहा नाश्ता जेवण आणि विद्यार्थ्यांची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न केला प्रमुख पाहुणे खूप चांगल्या प्रकारचे तिथे आले होते हा खूप चांगल्या प्रकारचे नियोजन खूप चांगल्या प्रकारचे केले होते मी त्याच्यामध्ये सुरवात केले रनिंगला आणि माझ्यासोबत एकावेळी तीस हजार सॉरी तीन हजार मुले सोडण्यात आली रनिंगला त्याच्यामध्ये पहिले पाच क्रमांक मिळवायचे होते आणि मला त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक आला होता मग तिथे तू दुसरा क्रमांकाला तिथे मग मला दहा हजार रुपये पूर्ण कॅश मिळाली आणि त्याच्यासोबतच मला एक सिल्वर मेडलसुद्धा मिळाले होतं ते मी अजून माझ्या भिंतीला लावून ठेवलेलं आहे ती ती स्पर्धा म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली स्पर्धा होती कारण ह्याच्या आधी पण धावणे हे एक माझ्यासाठी स्पेशल इवेंट होता पण आधी एवढी अचीवमेंट मी केली नव्हती कुठल्या स्पर्धेमध्ये माझ्यापाशी सर्टिफिकेट होते पण माझ्यापाशी मेडल नव्हतं आणि ती स्पर्धा माझ्या आयुष्यभर लक्षात राहिले अशी आहे कारण त्या स्पर्धेमुळे मला मेडल मिळाली मला दहा हजार रुपये ही तेव्हा खूप गरज होती मला तेव्हा ते दहा हजार रुपये कॅश मिळाली प्लस अजून मला तिथे ललिताजी बाबर यांच्या हस्ते ते मेडल देण्यात आलं त्याच्यामुळे तो अनुभव माझ्यासाठी खूप अविश्वसनीय होता मी अजून जर आठवलं मला तर त्याचे एवढी छान गुजबम्स येतात मला असं वाटतं की बाबा हा अनुभव माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा आला पाहिजे